हो मी खेळामध्येे बदल करण्या्याचा किंवा खेळा स मध्ये स्वतःची सामग्री तयार करण्याचा प्रयत्न केला आहे जसे की मी लहानपणी क्रिकेट हा खेळ खेळायचो त्यामध्ये मला असं वाटायचं की माझे स्वतचे रूल मी बनवू शकतो आणि माझ्या स्वतःच्या रूलप्रमाणे हा पूर्ण खेळ चालवू शकतो त्यासाठी मी स्वतचे रोल बनायचो सोबतच मी सामग्री जसे की लाकडाचे स्टम बनवणे किंवा मग लाकडी बॅड बनवणे आणि बॉल बॉल म्हणजे साधन असायचा आम्ही प्लास्टिकच्या प्लास्टिकच्या पिशव्या गुंडाळून त्यावर दोरी बांधून आम्ही बॉल बनवायचो आणि त्याने खेळायचं सोबतच मी गिल्लीदांडू वगैरे बनवायचो गिल्लीदांडू हा प्रामुख्याने गावात खेळणारा खेळ असून त्यामध्येे कोलन एक गेटू आणि एक दाक लाकडी दांडू असतो लाकडी दांडू प्रामुख्याने निंबाच्या काडीचा किंवा मग बोराटीच्या झाडाचा बनवत असतो त्याला कोयत्याच्या सहा्याने एक विशिष्ट आकार देऊन सोबतच दांडू एकदम पोकळ बनवून भाजून तो दांडू तयार करण्यात्त येतो आणि त्यामुळे गिल्ली दांडू खेळाायला खूप मजा येते आणि सोबतच ते सर्व हलके हलके म्हणजे वा वापरायला खूप हलके रहाते वजनाने आणि सोबतच असे बरेच खे खेळायचे जसे की लगोरी लगोरीमध्ये मी स्वतःचे रुल्स तयार केलेले आहे की कोणीही दोनदा बॉल पकडायचा नाही असे अनेक बरेच रूल मी बनवलेले आहेत आणि खेळसुद्धा मी खेळलेले आहेत